हॅलो हां बोला हा या कधी येणार आहे मॅडम आपण बरं बरं किती जण आहात तुम्ही सातजण आहे ठीक आहे आम कोल्हापूरला तुम्ही उतरणार किती वाजता आहात रेल्वेने ठीक आहे ठीक आहे हां मग तुम्ही हॉटेलचं बुकिंग केलं आहे का कुठल्या ओके मग तिथे तुम्हाला गाडी तिथे न्यायला आली तर आमची चालेल का

हां कोल्हापुरात हां रस्ते रस्ते आहेत तसे चांगले आहेत रस्ते मेन रोड सगळे चांगले आहेत त्यामुळं काही प्रश्न येणार नाही तुम्हाला इनोव्हा का हॅलो तुम्हाला इनोव्हा चालेल का हां हां मग इनोवा तुम्हाला तिथे पाठवली जाईल तिथून तुम्हाला पन्हाळा त्याच्यानंतर आंबाबाई दर्शन पन्हाळा हो गड चढू श म्हणजे तिथपर्यंत गाडी जाते सगळीकडे जिथे जाते ना हां तिथपर्यंत ते घेऊन जातील आणि तुम्हाला हां गाईड पण असेल हो हो आणि गाईड पण असतो आमचा तो तुम्हाला सगळं पूर्ण पन्हाळा पूर्ण फिरवून आणेल तिथे जेवण पण असेल आणि आंबाबाई दर्शन एक असेल ज्योतिबा आहे पन्हाळ्याच्या तिकडे हां तर ज्योतिबाचं दर्शन पण होईल आजी आजोबांना पण ने जाता येईल तिथे असं आहे हां नाही नाही गाईड तुम्हाला फ्री मिळेल आमच्याकडून जर गाडी घेतली तर

हो आणि शाकाहारी जेवण तिथे मिळेल पन्हाळ्यावर तुम्हाला जेवायला मिळेल सकाळी पहिल्यांदा अंबाबाईचं दर्शन अभिषेक असेल तुमचा तर तो करता येईल तिथे आणि मग तिथून पन्हाळ्याला मग तिथे नाश्ता करून बाहेर हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी गाडी थांबवतील मग पन्हाळ्याला जाऊ शकता तुम्ही आणि अंबाबाईचा पूर्ण म्हणजे अभिषेक तिथं काही तुम्हाला तिथून काही खरेदी करायची असेल तर तिथे महाद्वार रोड आहे तिथे तुम्ही खरेदी करू शकता सकाळी आणि मग ते एक दोन दिवस बस होईल कारण राधानगरी पण आहे इथे जवळ तर दुसऱ्या दिवशी राधानगरीला पण जायला मिळेल तुम्हाला जवळ गगनबावडा राधानगरी रस्ते चांगले आहेत हां राधानगरीचा रस्ता चांगला आहे गगनबावड्याचासुद्धा चांगला आहे तिथून तुम्ही आंब्यालासुद्धा जाऊ शकता म्हणजे जर रिझॉर्टला तुम्हाला राहायचं असेल मुलांना खेळायचं असेल तर आंबा पण इथून जवळ आहे हां तर तुम्ही इथे आलात आणि कॉल केला तरी चालेल मला काहीच हरकत नाही आमच्या भरपूर गाड्या आहेत आम्ही तुम्हाला ॲवेलेबल करून देऊ आयत्या वेळी सुद्धा

हो हो हो हो चालेल ओके

हो चालेल चालेल थँक्यू हां हां हां